जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी न स्विमिंग क्लासेस पोहाय पोहायला क्लासेस जॉईन केलेला होता आणि मी तिकडे रोज जायचो तर पहिले तर ते मला वॉर्मअप करायचे होते आणि माझे हातपायचे नसे फ्री झाली पाहिजे त्याच्यासाठी ते मला वॉमॉप करायचे आणि त्याच्यानंतर ते मला आपल्या हातानं पकडून मला पाण्यात टाकायचे आणि माझ्या प मला पकडून ते मला माझी प्रॅक्टिस करवायचे आणि ते असे रेगुलर माझी प्रॅक्टिस करायचे पहिले तर मी एक दोन वेळा डुबला पण होता तर त्यानं मला वाचवला पण त्याच्यानंतर मी एक वेळा स्विमिंग करायला गेला तर मी न मी डुबला नाही आणि खूप चांगलं शान पद्धतीने श्विमिंग केला तर त्याच्यानंतर मला ते त्याची आदत झाली हॅबिट झाली त्याच्यानंतर मी रेगुलर तशी श्विमिंग करत होता